मला उंच जागी जायची भीती वाटायची विशेषतः अनेक मजले जिन्याने चढत चढत वरती जाणं आणि खूप उंचावर जायला भीती वाटायची पण नंतर परत परत जाऊन मला त्याची सवय झाली आणि मग माझी भीती राहिली नाही